हा नमस्कार रोहित सुर्यवंशी बोलतो आहे एअरटेल ऑफिसमध्ये फोन लागला आहे का हां अच्छा मॅडम एक इश्यू होता माझा की मग आता म्हणजे अलीकडं मी एक तुमचं प आपलं जे प्लॅन आहे ना तो पाचशे नव्याण्णवचा तो प्लॅन मी स सेवर असतो त्या तो प्लॅनसारखा मारत असतो रिचार्ज तर मला तो थोडासा प्लॅन चेंज करायचा आहे मॅडम कारण कसं झालं आहे मी आता घरून काम म्हणजे सुरुवात केलं आहे ऑफिसचं त्यामुळे मला ते ऑनलाईन बैठकी आणि ऑनलाईन बैठकी आणि विडिओ कॉल माझे जास्त होतात ना क्लाईंट संगत तर त्यामुळे माझी डाटाची आवश्यकता वाढलेली आहे तर त्यासाठी मला ते प्लॅन चेंज करून घ्यायचे आहे हां हां मॅडम हां हो हां हां तेच मला फक्त डाटा वगैरे जास्त हवं आहे मग त्याचा प्लॅन स्पष्ट वगैरे तुम्ही जर सांगू शकता का मला ओके हां अच्छा म्हणजे फ पाचशे नव्याण्णवचा मारतो दररोज मला दोन जी बीचा मिळतो डेटा हो हो तो नाही पुरत आहे मला थोडंसं मग त्याच्या डबल ला लागेल असं वाटतो मला कारण रोज व्हिडिओ कॉल आणि ऑनलाईन बैठकी असतात माझी कॉन्फरन्स कॉल असतात त्यासाठी आवश्यकता आहे माझी जरा थोडंसं प्लॅन सांगितलं तर बरं होईल मॅडम थोडंसं अच्छा हां किती म्हटला एट नाईन्टी नाईन म्हणजे नऊशेचा मजे तीनशे रुपयाची वाढ किती जी बी थ्री पॉईंट थ्री पॉईंट फाय प्लस ॲडिशनल डाटा म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह डाटा रोज आणि ॲडिशनल डाटा म्हणजे कितीचा ॲडिशनल डाटा किती पंधरा जी बी अच्छा हां हां ओके हां मॅडम माझा प्लॅन आता मॅडम तो खूप दिवसा म्हणजे आता मी गेले दोन वर्षं तोच प्लॅन वापरतो आहे पण अलीकडेच ते थोडंसं माझं बाकीचे ऑनलाईन वगैरे चालू झालं त्या त्यामुळे जास्त वाढतो आहे हो हो हां हो मॅडम त्यासाठीच ठीक आहे ओके मग अजून काय म्हणजे आठशे नव्व्याण्णव जो तुम्ही ॲडिशनल डाटा म्हणताय आणि काय आहे का थोडंसं म्हणजे काय ऑफर वगैरे काही गोष्टी एक्स्ट्रा

हा ठीक आहे सांगा ना मॅडम अकराशे एकोणचाळीस ओके चार जी बी डेटा चार चार जी बी म्हणजे साडेचार जी बी भेटेल ओ टी टी ओ टी टी प्लॅटफॉर्म असा ऑफर आहे का ओ टी टी सोडून बाकी काय आहे का मॅडम

ठीक आहे ठीक आहे मला हे प्लॅन कुठे बघायला मिळतील की बाबा तुमच्या वेबसाईटवर वगैरे असं ठीक आहे मॅडम मी एकदा प्लॅन चेक कर करेन आणि मग ते प्लॅन जर मारत असलं तर डायरेक्ट ऑनलाईन मारू शकतो का तिथंच येऊन पे म्हणजे तुम आपण जे दरवेळी मारतो तसंच मारावं लागेल त्याचं प्लॅन ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मी बघतो प्लॅन एकदा हो मारले चालेल ना हो ठीक आहे चालेल ओके थँक्यू थँक्यू मॅम ओके